महाराष्ट्रामध्ये उद्योजकता वाढण्यासाठी किंवा सामाजिक उपक्रम करण्यासाठी ना बऱ्याच प्रकारच्या संस्था काम करतात ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये जर आपण विचारे दे आसरा म्हणून एक क संस्था आहे जी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक उपक्रमांसंदर्भातली माहिती नवीन मुलांना देते ज्यांना त्यातली माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ही संस्था काम करते त्याच्यामध्ये त्यांना व्यवसाय कसा करायचा प् पैसे कसे गोळा करायचे नंतर तुम्ही उत्पादित केलेल्या मालाला नवीन बाजारपेठ कशी शोधायची त्याचबरोबर त्यात कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि त्या कशा त्याच्यावर उत्तरं शोधायचे त्या अडचणींवर अशाप्रकारची मदत ही संस्था एक तर त्यांना करत असते त्याचबरोबर टाटा म्हणून जी कंपनी आहे ती सुद्धा याचप्रकारचा उपक्रम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कित्येक वर्षांपासून राबवते की जेणेकरून तळागाळातल्या लोकांना किंबहुना कमी खर्चात म्हणूयात किंवा फुकटच म्हणूयात आपण ही मदत केली जाते आणि ह्याच्यातून बऱ्याच पिढ्या घडलेल्या आहेत की त्याच्यामुळे भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेला ह्या सगळ्या गोष्टींनी हातभार पण लावलेला आहे त्याचबरोबर किर्लोस्कर म्हणून जो एक ग्रुप आहे ते पण अशाच प्रकारचं बराच बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम महाराष्ट्रामध्ये चालवत असतात वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात ही सगळी मंडळी